हॅलो नंदिनी रेश्टॉरंट हां सर मी तुमच्याकडून झुणका भाकरची चार थाळी ऑर्डर केलेली होती आणि ते तुम्ही पंचवीस मिनिट डिलेव्हरी टाइम दाखवल्यानंतरही दहा मिनटात जी डिलेव्हर झाली त्यामुळं मला खरंच तुमचं कौतुक वाटत आहे कारण की आमच्याकडे बाहेरून वर्ध्यावरून पाहुणे आलेले असताना वर्ध्यातल्या पाहुण्यांना झुणका भाकर खायची इच्छा झाली आणि तुमच्या ह्याचं नाव त्यांनी चांगलं ऐकलं होतं आपल्या नंदिनी रेश्टॉरंटचं की झुणका भाकर थाळी खूप छान भेटते म्हणजे वऱ्हाडी आणि घरगुती जेवण असतं म्हणून त्यामुळं आम्ही ऑर्डर केली पण त्यांना भूक लागल्यामुळं मला तेच टेन्शन होतं की ऑर्डर वेळेवर येईल की नाही येईल पण तुम्ही पंचवीस मिनिट डिलेव्हरी टाईम दाखवूनही अडीच किलोमीटर हॉटेल असल्यावरही आपलं दहा मिनटात डिलेव्हरी दिली त्याबद्दल तुमचे खरंच खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशीच सर्विस आम्हाला देत रहा आणि आम्ही त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्हाला ऑर्डर देत राहू हेच तुम्हाला इच्छा आणि सांगायचे होते